मी केलेले पेंटिंग्स मी घरीच लावते आणि शाळेत असताना शाळेच्या मासिकांमध्ये काही चित्रं मी काढून दिली होती ती प्रदर्शित केली गेली होती पेंटिंगची थीम किंवा पार्श्वभूमी म्हटलं तर जास्त करून नेचरची थीम होती आणि नॅचरल कलर्स किंवा निसर्ग सौंदर्य कसं असतं या दृष्टीने ते पिक्च पेंटिंग काढलेले होते आणि निसर्गाशी संबंधित असल्यामुळे सगळ्यांनाच ते फार आवडले होते